हॅलो का बरं गं कशाला फोन केला हो बोल ना हा ठीक आहे ना तुला कठे जायला आवडेल इथे केळझर आहे चौकी आहे खडकी आहे खूप सारे ठिकाण आहे तुला जिथे जायचं असेल तिथे तू सांग गणपतीचं मंदिर आहे सिद्धिविनायक खूप प्राचीन काळातलं आहे तिथे पण खूप सारं आहे खडकीला हनुमानाचं मंदिर आहे कमीत कमी तिथे दोन हजार रुपये तरी लागतील हो तेवढे तुम्ही किती जण येणार आहे

मोठी गाडीच लागेल ना आणखी कुठं आणखी कोणतं ठिकाण बघाल तुम्ही मी सांगितलं ना तुम्हाला त्याच्यातलं तुम्ही एक सिलेक्ट करा ना हां ठीक आहे या